नमस्कार कचरा व्यवस्थापनावाल्यांना फोन केलेला आहे मी आत्ताच परिमलनगर भागामध्ये नव्याने राहायला आलो आहे आणि आमचे जे जुने घरमालक होते तर त्यांनी खूप जुन्या वस्तू फर्निचर काय काय खूप कचरा आमच्या घराच्या बॅकसाईडला पडलेला आहे तर तो उचलून घेऊन जाण्यासाठी म्हणून मी ॲक्च्युअली फोन केला आहे की आपल्याला त्या प्रमाणे त्याचं जरा वेळापत्रक लावून कधीही येता येईल हे ॲक्च्युली मी त्याविषयीचं कंप्लेन करण्यासाठी म्हणून फोन केला होता की या भागामध्ये कचरा व्यवस्थापनाची सोय फार चांगली नाही आहे आणि आमच्या भागात कचरावाले येतदेखील नाहीत घंटागाडी म्हणा किंवा कचरा व्यवस्थापनवाले जे असतात तर त्यांचं अजिबात येत नाहीत त्यामुळे मला फोनवरती तुम्हाला हे सांगावं लागतं आहे की साधारणपणे त्या ठिकाणी खुर्च्या आहेत जुन्या तुटलेल्या काही डबे म्हणा प्लास्टिकचं पडलेलं आहे खूप सारं मोठे मोठे कर्टन्स आहेत कचऱ्यात त्याच्यानंतर त्यांचं बरंच बरंच सामान आहे कन्स्ट्रक्शनचं काही सामान पडलेलं आहे तर हे सगळं सामान उचलण्यासाठी म्हणून जर का कुणाला पाठवता आलं तर फारच छान होईल आणि नव्याने राहायला आल्यामुळे आमच्याकडे तशी बाकीची फर्निचर आणि हे सगळं नव्याने घेतलेलं आहे त्याच्यामुळे जुन्या मालकांचं जे काही सामान पडलेलं आहे ते सगळं उचलण्याची मी तुम्हाला विनंती करते आणि त्याचबरोबर तिथे जुने पंखे ओव्हन लाईट असं पण काही इलेक्ट्रॉनिक्सचं सुद्धा सामान पडलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही उचलून घेऊन गेलात तर फार सोयीचं होईल कारण नाही तर मग तो इकडे तिकडे कचरा पडत राहील त्याच्याने आजूबाजूचा परिसर सगळा घाण होईल आणि आता पावसाळा सुरू होईल तर त्याच्यामुळे त्याच्यात पाणीबिणी साचलं काही खराब झालं तरसुद्धा डास येणं हे सगळं घाण तिथे होणार आहे त्यामुळे प्लीज मी तुम्हाला तशी विनंती करते की त्या कचऱ्याची काही ना काय करून विल्हेवाट लावावी साधारणपणे पुढच्या आठवड्यामध्ये जर का हे काम होऊ शकलं तर फारच सोयीचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही घरी पण आहोत आणि जर का त्या काळामध्ये कोणी येऊन गेलं कचरा घेऊन जाण्यासाठी म्हणून तर त्याप्रमाणे आपल्याला तुमच्या सोयीनुसार तुमच्याकडे कशी गाडी असते त्यानुसार तुम्ही तो कचरा येऊन घेऊन जावा तर साधारणपणे पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवार किंवा गुरूवार शुक्रवार असे दोन दिवस तुम्ही येऊन गेलात तर फार सोयीचं आहे आमच्यासाठी आणि तुम्ही येऊन जा जेणेकरून की सगळ्या आपला परिसर स्वच्छ ठेवायला त्याचा उपयोग होईल धन्यवाद